मी जुन्या पिढीचा असून अत्यंत मला दोन मुलं आणि दोन तीन सुना असून अत अत्यंत परी म्हणजे परिस्थितीनुसार त्यांना आम्ही फार गरिबीत हे करुनसनी शिक्षणं घेऊन आजच्या पिढीमध्ये मुलांना अतिशय मोठमोठे म्हणजे त्यांच्या समस्या असतात त्या समस्यामुळे आपण या महागाई पोटी त्यांची म्हणजे हे करू शकत नाही त्यांचे शिक्षणं वगैरे तरी त्यांना फार अतिशय कठीण जातात त्यांच्या याच्याप्रमाणे आता प्ररा प्र म्हणजे फार बदल झालेला असल्याकारणामुळे त्यांच्या समस्या व त्यांचे शिक्षण हे त्यानी हे अत्यंत कठीण झालेलं आहे पहिले अत्यंत चांगल्याप्रकारे शिक्षण होते आता हे इंग्लिश कॉन्व्हेज वगैरे अशा प्रकारे तिथे लोकांचा खर्च वाढलेला आहे असं माझ्या पिढीमध्ये मी याच पिढीला सांभाळू शकत नाही सांभाळावं सांभाळण्यात म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये अतिशय या पिढीला म्हणजे अतिशय मोठेमोठे त्यांचे विचार असून ते जुन्या पिढीचं बिलकुल ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात अशामुळे त्यांना म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणजे ज्याप्रमाणे मोठे लोकं दिसतात त्याप्रमाणे याचे वागण्याची पद्धती करतात